घरे आधीचे घर आधीचे घर हे मातीचे अस असायचे मातीचे घर असल्या कारणाने ते थंड आणि कौलारूचे कौलाईचे असायचे त्या क त्याच्यामध्ये पाणी आत पाऊस जर आला तर ते कौलाच्या ह्याच्यामधून पाणी गळायचं ते आधीचे लोकं ते पाणी थांबण्यासाठी पॉलिथीन आहे ते सगळं लावून व्यवस्थित करायचे आणि अजून आणि आधीच्या याच्यामध्ये मातीच्या चुली मातीचे सगळं शेणासारवणाने घर पूर्ण शेणासारवणाने करून सोपा करायचे त्या नीटनेटके ठेवायचे आधीचे लोक मातीचे घर आणि मंदिर मंदिरामध्ये आताचे मंदिर मंदिर लाल किल्ला आधीचे मंदिरं असे दगडाचे असायचे त्याच्यामध्ये सगळेजणं लाईनने पूजा करायचे सगळेजणं यायचे आणि पूजा करून जायचे आणि आताचे मंदिरं हे अश रेती सिमेंटचे याची त्याचे असल्या कारणाने ते जेवढे आधी असायचे तसे ते आता नसते आणि आधीचे लोकं कोणत्या निमित्ताने देवाजवळ जायचे आताचे डेलीच मंदिरामध्ये जातात आणि मंदिर हे लाल किल्ला लाल किल्ला ताजमहल हे ते दगडूशेठ असे पुष्कळ मंदिरं आहे आधीचे लोक आधीचे लोक ते पाहण्यासाठी लाईन लावत होते आणि आताचे पर्यटक म्हणून ते मंदिरात जातात आणि म्हणजे पर्यटन स्थळ आहे बा म्हणून ते पाहण्यासाठी जाऊन ते